भारतामध्ये पुढे जायचं असेल तर एक शिक्षण हा एक पोत काफी महत्त्वाचा मुद्दा आहे भारतामध्ये कोणाला पण पुढं जायचं असेल तर त्याच्या एज्युकेशन होणं भोत महत्त्वाचं आहे भारतामध्ये एज्युकेशन हे वेगवेगळ्या स्कूल कॉलेज आणि युनिवर्सिटी या माध्यमाने शिक्षण पसरविला जातो आणि लहान मुलासाठी अंगणवाडी बालवाडी असे एक काय कोचिंग राहतात भारतामध्ये शिक्षण घ्यायचं असला तर आपल्याला आधी एक स्कूलमध्ये बालवाडीपासून आपल्या मुलांना जावं लागेल त्याच्याआधी आपल्याला एक अंगणवाडी म्हणून एक छोटा राहते त्याच्यामध्ये ॲडमिशन करावं लागेल अंगणवाडीनंतर इस्कूल राहते दहावीपर्यंत स्कूलमध्ये आपल्याला शिक्षण घ्यावा लागतो त्यानंतर आपल्यात आपला ॲडमिशन होतो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये झाल्यावर आपल्याला पंधरावीनंतर डिग्री भेटते डिग्री भेटल्यावर आपण आपला पुढच्या एज्युकेंशासाठी ऑप्शनमध्ये बी एड बी कॉम असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या करियरमध्ये आपण ट्राय करू शकतो बी एड झाला बी कॉम झालं एम ए इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण इंडियामध्ये आहेत